नाही फास्टफूड खाणं एवढं प्रचलित नाही आहे जर आणायचेच असेल तर आपले भारतीय जे खाद्यपदार्थ आहे जसं की पाणीपुरी भेळ ज्यामध्ये आर्टिफिशल इनग्रेडियंट असा काही मिक्स नसतो जसं चायनीजमध्ये असतं काही ना काहीतरी वेगळं जे तयार करून घातलेलं असतं फास्टफूडमध्ये ते खात नाही आणि जर स्वयंपाकघरात बनवायचे असेलच तर पाणीपुरी बनवू शकतो घरातल्या घरात खायला भेळ बनवू शकतो सुकी भेळ कोरडी भो भेळ असं बनवू शकतो पाणीपुरी चं महत्त्व सांगायचं झालं तर ते मऊ तलसासाठी चांगलं मानलं जातं आणि पचनक्रिया सुधारते त्यामध्ये भेळ चवीचा प्रकार आहे फक्त त्यामधून असं काही पोषक काही मिळत नाही आणि रेग्युलर म्हणजे नेहमीच्या अन्नामध्ये चपाती भाजी भाकरी पालेभाज्या फळभाज्या आमटी आमटीमध्ये पण प्रकार असतात त्यानंतर वरणफळ त्यानंतर खिचडी अशा प्रकारचे खाद्यपदार्थ खाल्ले जातात